भारतात खूप काही संस्कृती आणि परंपरा जपली जातात ज्यामध्ये धार्मिक उत्सव जसे की बैल पोळा ज्यामध्ये बैलांना छान सजवतात त्या दिवशी यां त्यांना कोणत्याही काम करू देत नाही नवरात्रीमध्ये अखंड ज्योती लावतात आणि नऊ दिवस खूप चांगल्या प्रकारे क्रीडाविषयक कार्यक्रम घेतात आणि सर्व लोक एकत्रित येऊन आपली परंपरा जपतात